शेतीसाठी लागणारी अवजारं निरनिराळी अवजारं असतात त्यामध्ये पहिलं असतं तिफन असते तिफनमुळे दोन बैल असतात आणि मागं एक बाई असती आणि हाकणारा एक व्यक्ती असतो त्याला आपण तिफन म्हणतो तिफनीमुळे काय होतं आहे की माहीत आहे का शेतीमधे जे बीज रोवलं जातं आहे त्या तिफनीमुळे रोवलं जातं आहे त्याच्यानंतर माल वर आल्यानंतर त्याला खुरपणं डवरणं हे केल्या जातं आहे शेतीची मशागत त्याला आपण डवरणं म्हणतो डवरल्यानंतर आता बरेचसे शेतकरी लोक आता बैलाच्या ह्यानं न नांगरता ट्रॅक्टरनं नांगरतात ट्रॅक्टरनं मशागत करतात ट्रॅक्टरनंच पेरणी करतात त्यामुळं सर्वांत बेस्ट आणि इलेक्ट्रॉनिक हेतू म्हणला म्हणजी ट्रॅक्टरनंच नांगरलं पाहिजे वखरलं पाहिजे पेरलं पाहिजे माझा हा हेतू आहे